आता आपल्या राज्यात मोष्ट ऑफ द लोकं मराठी असल्यामुळे आपल्या मराठी संस्कृतीत येणारे सरव सर्वच उत्सव आपण जोरानी साजरे करतो आणि त्यात जर आपण कुठे नोकरीला असलो तर आता आणि कोकणातला माणूस शक्यतो मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीला जातो आणि काही सण आला तर आता समजा गणपती आले गणपती उत्सव आला किंवा गुढीपाडवा आला तर ह्या सणांच्या दिवशी तो माणूस आपल्या गावाला म्हणजेच कोकणात येतो तर त्यासाठी जास्तीकरून कोकणातली माणसं किंवा आपल्या राज्यातली माणसं सुट्टी टाकतात सुट्टी टाकण्याचं मेन कारण हे आपलं उत्सव आपल्या फॅमिली किंवा आपल्या मित्रांसोबत साजरं करणं हेच असतं त्यामुळे जास्तीकरून सुट्ट्या आपल्या राज्यातल्या लोकांना ह्या म्हणजे आपल्या राज्यातल्या लोकांना ह्या संस्कृती किंवा त्यांच्या समाजाच्या उत्सवांसाठीच टाकायला लागतात नाही तर मग काय आजारी पडले वगैरे तर त्यांना नॉर्मल सुट्ट्या असतात पण आता गणपती चतुर्थी आली तर तेव्हाचे पाच दिवस दिवाळी आली त ते सहा एक दिवस किंवा गुढीपाडव्याचा एक दिवस गोविंद्याचा एक दिवस अशी आपला मराठी माणूस नेहमी सुट्ट्या टाकत असतो